ह बरं कशाबद्दल माहिती हवी आणि कुठून बोलत आहे तुम्ही

बरं बरं मी तुम्हाला सगळी माहिती देते मला सांगा तुम्ही महाराष्ट्रात कुठे राहता ओके बरं तुम्ही मुंबईमध्ये राहता तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठे फिरायचं आहे म्हणजे मुंबई दर्शन करायचं आहे की म्हणजे पर्टिक्युलर स्टे म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी फिरायला जायचं आहे ते ॲक्च्युली तुम्हाला किती दिवसात करायचं आहे की एका दिवसात तर ते होऊ नाही शकत एवढे ठिकाणे तर तुम्हाला किती दिवसात ते करायचं आहे आणि किती दिवसात तुम्हाला एवढं ठिकाणी फिरायचं आहे सहा सात दिवसात तर तुम्ही एक किंवा दोनच ठिकाणी फिरू शकता कारण की मुंबईवरून तुम्हाला जर साताऱ्याला किंवा सांगली किंवा कोकणात जायचं असेल तर पूर्ण फुल नाईट म्हणजे बा बारा पंधरा तासांचा प्रवास आहे तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता असे तर जर तुम्ही कोकणात वगैरे जर तुम्ही कोकनात वगैरे गेलात आता कोकणात बघायला गेलं तर तुम्ही रत्नागिरीला गेलात किंवा रत्नागिरीला ठीक फिरायलाच तुम्हाला दो एक दोन दिवस लागतील गणपतीपुळे आहे प्लस रत्नागिरीमध्ये असे भरपूर ठिकाणे आहेत जे जिथे नेचर वगैरे खूप छान आहे तुम्हाला बघण्यासारखं आहे तर तुम्हालाच तिकडे दोन तीन दिवस लागतील फिरायला कारण की जायलाच रत्नागिरीला एक रात्र वगैरे लागते त्यामुळे तर तुम्ही स्टे वगैरे

ह ह ते तुम्हाला तर फक्त आता आमची ट्रॅव्हल एजन्सी आहे ना तर मग तुम्हाला फक्त आमच्याकडून बस वगैरे अव्हेलेबल होईल तुम्हाला किती तुम्ही पाच जण आहेत तर मग पाच जण जर आहेत तर मग तुमच्यासाठी पाच जणांची मिनी बस वगैरे असते किंवा तुम्हाला जर तुमचे अजून कोण फ्रेंड्स येणार असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये नेऊ शकता बाकी तुमचं सामान वगैरे पण असेल तर मग त्यानुसार तुम्हाला ड्रायव्हर वगैरे पण दिला जाईल आणि मग त्यानुसार प्रत्येकाचे आणि पूर्ण ह्याचे बसचे वगैरे किती भाडं होईल वगैरे ते तुम्ही तुम्हाला आमी वॉट्सअपला मेसेज करून सांगू आणि बाकी किती दिवसासाठी जाणार आहात काय ते तुम्ही मला सांगा तसं मेसेज करा त्यानुसार मग आम्ही तुम्हाला पैशाचं वगैरे सगळं सांगू नाही ना मॅडम ते ॲक्च्युली ते तुमचं वेगळं पार्ट झालं ना आमचं फक्त ट्रॅव ट्रॅव्हल्सचं आहे ट्युरिस्ट जर तुम्ही बघायला गेलं तर मग टू ट्युरिस्टचं वेगळं आहे तर ते पण आमच्याकडून तुम्हाला हवं असेल तर मग आम्ही तुम्हाला काही कॉन्टॅक्ट देऊ ते ट्युरिस्टचं पण व्यवस्था करतात तुम्हाला सगळं सांगतील की तुम्हाला हॉटेल पण बुक करून देतील तुमची राहण्याची व्यवस्था करतील जेवणाचं सगळं सगळं ते सांगतील आमच्याकडून फक्त तुम्हाला बसेस किंवा मिनी बस वगैरे जे तुम्हाला हवं आहे ट्रॅव्हलिंगसाठी ते तुम्हाला अवेलेबल होईल ट्युरिस्टचं जे तुम्हाला वेगळं जो पार्ट येतो म्हणजे हॉटेल बुकिंगचं वगैरे तर मग ते तुम्हाला दुसरे सांगील त्यांचा नंबर तुम्हाला मी वॉट्सअप करते तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घ्या

अच्छा अच्छा अच्छा बरं मग हो मी हवं तर तुम्हाला दोन्ही एकत्र हवं आहे तर तुम्हाला मी थोड्या वेळात फोन करते आणि सांगते की तुम्हाला कसं काय असेल ते ठीक आहे सगळी डिटेल अजून देते मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करून ओके थँक्यू